पहिले माझ्याकडे रेडिओ असताना मी रेडिओवर विविध भारती आवडत होती आवडत होती मला मग मी त्याच्यावरचे गाणे खूप वेळ ऐकायची दिवसभर माझ्याकडे रेडिओ चालत होता पण आता रेडिओ नसल्यामुळे मी टी वी टी वीवर गाणे लावते त्याच्यातील ए एम टी वी वगैरे जे आहे त्याच्यातले गाणे मला खूव आवडतात आणि स्पेशली त्याच्यात मला जुने गाणे खूव आवडतात जसाही मला वेळ मिळते तसं मी टी वीवर गाणे ऐकते किंवा घरकाम वगैरे करत असली तेव्हाही मी टी वीवर फक्त गाणे लावून ठेवते आणि हे गाणे ऐकता ऐकता आपल्या घरकाम घरकाम मी करते आणि आवडता एम टी वी तर माझ्या आहेत आणि इतरही दुसरे जे गाण्याचे चायनल आहेत ते मी चेंज करून पाहाते की कुठे जुने गाणे लागले आहेत एखादी चॅनलवर जुने गाणे लागले असले तर मी तो चायनल चालू ठेवते आणि माझे घरकाम संपेपर्यंत मी ते ऐकत बसते